स्टार्टिंगला माझ्या सगळ्याच मित्रांकडे बाईक होती त्या माझ्याकडे नव्हती तर मला खूप असं वीयर्ड वाटायचं की माझ्याकडे बाईक नाही आहे तर मग मी घरच्यांना बोललं की बाबा मला बाईक घेऊन द्या तर ते घरचे काय ऐकत नव्हते पण हट्ट करून मी घेतली शेवटी तर मग माझी पहिली बाईक होती जी टी मग ते जी टी घेतल्यावर मग आम्ही खूप म्हणजे मित्र मित्र फिरायचो इकडं काळेश्वर जा इकडं जा तिकडं जा मग नंतर आम्ही थोडा मोठा मोठा प्रवास पण केला जसं की पुण्याला ऑनरोड गेलोत पुन्हा इकडं ओमकारेश्वर किंवा उज्जैन असं खूप जागी फिरलोत मग कंटिन्यू आमचा ग्रुप बनला एक बायकिंगसाठी मग तो ग्रुपवर जसा मेसेज पडतो तसा आम्ही फिरायला निघतोत